ग्रंथालये जवळपास असतीलही पण मि म मी काही कधी गेले नाही पण पेपर मात्र आमच्या घरी वृत्तपत्रे वगैरे येतात आमच्याकडे ते शांत बसून आपण घरी वाचू शकतो काय बातम्या वगैरे सगळं कळतात पत्रामध्ये वृत्तपत्रामधून कोडे सोडवायचे कोडे सोडवू शकतो तू ग्रंथ म्हटलं तर अशी कादंबऱ्या वगैरे मी खूप वाचले आहेत लहानपणापासून साने गुरुजीची बरीचशी जवळपास सगळी वाचल्यासारखी वाचलेली आहे मी साने गुरुजीची पुस्तके आता वृत्तपत्र घरीच येते दररोज दररोज वाचून काढतो सगळं बातम्या आणि कोडे पण दोन तीन कोडे सोडवायचे तेवढाच वेळ आपला जातो त्यामध्ये वृत्तपत्रामधून ब वेगवेगळ्या कुठं काय चालू आहे घडामोडी कुठं चालूेत काय नाही आपल्याला समजते त्याच्यामुळे ते वृत्तपत्र हे दररोज वाचायलाच पाहिजे